मराठी भाषा ही सर्वकडे समान आहे इंग्लिश इंग्रजी भाषापेक्षा मराठी भाषा ही शुद्ध बोलली जाते कारण ही मातृभाषा असल्या कारण खूप लोक मराठीच बोलतात आणि स् यं अदर राज्यामध्ये मराठी लँग्वेज समजत नाही इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज समजते तर शैक्षनिक क्षेत्रामध्ये मराठी भाषेला मराठी लो व्याकरणामध्ये खूप मोठा दर्जा दिलेला आहे अनिक अनेक कार्यक्रम किंवा भाषा भाषण वगैरे हे मराठीमध्येच बोलले जातात कारण ही भाषा मराठी ही मातृभाषा असल्या कारण लोकांना लवकर लक्षात येते अशा प्रकारे मराठी भाषा ही खूप भूमिका बजावली जाते